साधारणपणे बँकेमध्ये भरपूर समस्या म्हणजे बँकेत गेल्याच्यानंतर प्रत्येक प्रत्येकाला एक वाईट अनुभव मिळतोच आणि माझ्यासोबतसुद्धा मी कारण व्यवसाय जे म्युच्युअल फंड इन्शुरन्स या सेक्टरमध्ये असल्याकारणाने बँकेचा माझा नेहमीचाच संबंध आलेला आहे म्हणजे रोजच संबंध असतो तसं प् सुरुवातीला मला त् ह्या गोष्टी म्हणजे जे काय मदत हवी होती जी काही माहिती पाहिजे असते बँकेची जी मला माहिती नव्हती ती मला मिळवण्यास मला कोणी मदत करत नव्हतं आ मग मी ही माहिती माझ्या सोशल म्हणजे जे आहे इंटरनेटच्या माध्यमातून मी ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ती माहिती शंभर टक्के खरी आहे नाही आहे तर बँकेत कोणाला विचारणार कारण जो एकदा ब् बँक सुरुवात सकाळी एक साडेनऊ वाजले बँक सुरुवात झाली की ते दुपारी साडेतीन साडेचारपर्यंत ते लोक एवढे व् व्यस्त असतात की ते सा म्हणजे कोणाला काही बोलण्याची त्यांची मानसिकतात नसते तर मी सर्वप्रथम जर मला काही अडचण असली तर मी बँकेच्या मॅनेजरकडे जातो त्यांच्यापुढे माझं जे ज् नॉलेज मला जे इंटरनेटच्या माध्यमातून भेटलेलं आहे मी त्यांच्यासमोर ठेवतो की त्या गोष्टीमधलं तथ्य किती आहे आणि ते खरं आहे खोटं आहे तो मला जो सर्वोच्च व्यक्ती आहे बँकेत गेल्याच्यानंतर तर त्याच्या माध्यमातून मी माहिती मिळवून घेतो आणि तक्रार जर करायची असल्यास बँकेमध्ये तुम्ही सर्वप्रथम सर्वप्रथम बँकेच्या मॅनेजरकडे जाऊन तुम्हाला जी काही मदत पाहिजे नाही पाहिजे तुम्ही त्यांच्यासमोर मांडवू शकता आणि तेच एक तुम्हाला चांगले मार्गदर्शन करू शकतील